ऊठ जागा हो आणि जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नको हे कोट मी ज्यावेळेस स्वामी विवेकानंद यांचं जीवनचरित्र वाचत होतो त्यावेळेस ह्या वाक्याने माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव केला आणि मलाही असं वाटलं की जर स्वामी विवेकानंद त्यावेळेस कुठल्याही अशा प्रकारच्या फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या कुठल्याही प्रकारचे असे टूल्स अवेलेबल नव्हते कुठल्याही प्रकारच्या अशा लायब्ररीज आणि असे बुक्स अवेलेबल नव्हते तरी त्यांनी जे काही थोडेफार जे बुक्स होते ते वाचून जर ते आपल्या आयुष्यामध्ये एवढं सक्सेस होऊ शकतात तर मी का नाही होऊ शकत पण जे काही आपल्याला आपल्या सक्सेसची अगर सुरुवात करायची असेल तर मला स्वामी विवेकानंदांनी आणि त्यांच्या त्या वाक्याने सांगितलं की त्याची सुरुवात तुला आत्ताच करावी लागेल आणि जर तू ती सुरुवात आत्ताच करशील तरच तू तुझ्या आयुष्यामध्ये तू सक्सेस होशील जर तू उद्या परवा करू आणि मग बघेन असं जर मी केलं तर तू तुझ्या आयुष्यात कधीही सक्सेस होऊ शकत नाही त्यामुळे ते जे जीवनचरित्र आहे हे जीवनचरित्र खूप वाचण्यासारखं आहे आणि त्यातलं जे काही त्यांनी बोध दिला आहे तो बोध आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचं आचरण करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे असे खूप काही बुक आहेत ते सगळ्यांनी वाचायची आज गरज आहे